मला बाइक चालवायला खूप आवडते आणि मी पूर्वीपासून बाईक चालवत आलेलो आहे मागच्या सात आठ वर्षांपासून आणि तो चालवण्याचा अनुभव खूप उत्साहवर्धक असा होता माझ्याकडे हीरो या कंपनीची स्प्ले स्प्लेन्डर प्लस ही बाईक आहे आणि मी भविष्यात रॉयल एनफील्ड ही गाडी विक ही बाईक विकत घेण्याचा विचार करत आहे तर मी माझ्या बाईकची काळजी अनेक प्रकारे घेतो जसं की दर तीनचार दिवसांनी गाडी धुणे परत रेग्युलर तिची मेंटेनन्ससाठी दर महिन्याला गॅरेजमध्ये टाकणे आणि पेट्रोल जे आहे ते चांगल्या क्वालिटीचंच भरणे त्यामुळे गाडी मागच्या चार वर्षा चार वर्षांपूर्वी मी ही गाडी घेतली होती ती अजूनही चांगल्या परिस्थितीमध्ये आहे कुठेही तिच्यामध्ये काई खराबी आलेली नाही आणि दर एक वर्षानी मी माझ्या गाडीची टायर बदलतो कुठे घासली गेल्यामुळे असेल किंवा काय आणि जवळच्याच एका गॅरेजसोबत मी टायपच करून घेतलेलं आहे की दर महिन्याला गाडी सर्विसिंगला टाकली की थोडेसे कमी पैशात तुम्ही माला सर्विसिंग करून द्याल आणि आमच्या आजूबाजूच्या परिसरात अनेक कुत्रे फिरत असतात तर ते कधीकधी गाडीचे गाडीचं सीट फाडतात त्यामुळे मी गाडीला कव्हरही लावतो ते कव्हरही दोनतीन महिन्यापूर्वी एका कुत्र्याने फाडलेले होते ते मी विकत घेतले आहे आणि या वेळेस ते कव्हर खूप कडक असे आहे म्हणजे ते फाटणार नाही असे आहे त्यामुळे मी त्यामुळे गाडी माझी अजून अनेक वर्षं चांगली राहील आणि तिच्यात कुठली खराबी येणार नाही असे मला वाटते भविष्यातही गाडी सेकंड हँड विकायची असल्यास तीही ती चांगल्या किमतीला विकल्या जाईल याची मला पुरेपूर खात्री आहे असे वाटते असे माझे मत आहे आणि माझी गाडी मला खूप आवडते आणि लांब पल्याच्या प्रवासात जागरूक आणि उत्साही राहण्यासाठी मी मी कायम झोप पूर्ण करून झाल्यावरच प्रवासात प्रवास करायला सुरुवात करतो त्यामुळे तशी काही अडचण येत नाही आणि कधीकधी बाईक चालवणे कंटाळवाणे वाटते कारण की थकवा आलेला असतो कधी असे वाटते की सिटी बसने जावे बाईकवर कशाला जावे तोही एक मुद्दा आहे